महाराष्ट्रातले स्थानिक कलाप्रकारांमध्ये दागिन्यांमध्ये कोल्हापुरी साज येतो उपरीच्या चांदीच्या दागिन्यांमधे मेखाला छल्ला हे प्रकारे येतात त्याचबरोबर आदिवासींची वारली चित्रकला ही सुद्धा महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे असं म्हणायला पाहिजे आणि त्याचबरोबर हातमागावरती विणल्या जाणाऱ्या सुती साड्या आणि त्याचबरोबर हातमागा वरतीच विणली जाणारी भरजरी पैठणी हे स सुद्धा महाराष्ट्रातील उत्तम कलेचं आणि हस्तकौशल्याचा प्रकार आहे असं मला वाटतं